शिक्षणामुळे तर निश्चितच फायदे होतात आपल्याला वाचता येते लिहिता येते इंटरनेट मार्केटिंग या नवीन नवीन युगात आता अपडेट्स होत आहेत त्याच्यावर आपण अवलंबून राहतो कारण की शिक्षणामुळेच आपल्याला त्या विकसित होतात आणि जे अशिक्षित राहतात त्यांना तेवढं फारसं समजत नाही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शीशिक्तीन माणसापाशी त्यांना जावं लागते जसं बँकेत खातं उघडाचं असेल किंवा पैसे काढायचे असेल किंवा काही पत्रव्यवहार करायचे असेल मेल पाठवा किंवा इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना सगळ्यांना मुकावं लागते कारण की त्यांच्यापाशी कुठला दुसरा आधारच राहत नाही कारण की त्यांना शिक्षणातून शिकले नसल्यामुळे त्यांना ते गोष्टी करता येत नाहीत